माझ्या घरचे किंवा मी आम्ही नेहमीच ऑनलाईन कपडे वगैरे किंवा असं कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वगैरे ऑर्डर करत असतो किंवा प्लास्टिक वगैरे सर्व वस्तू आम्ही ऑनलाईन ऑर्डर करतो पण त्यापैकी अमेझॉनवरून मी गेल्या म्हणजे सहा महिन्यापूर्वी ही हेडफोन्स ऑर्डर केले होते त्याची डिलेवरीही त्यांनी व्यवस्थित म्हणजे सांगितलेल्या वेळेतच त्यांनी केलेली आहे आणि प्रोडक्ट म्हणजे हेडफोन्सुद्धा काही डॅमेज नाही काही नाही उत्तम प्रतीचं प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये आवाजही क्लियर येतो आणि मेन मुद्दा असा की पहा म्हणजे सहा महिने म्हणजे वॉरंटी संपली असूनही अजूनही ते म्हणजे क्लिअर वॉईस येतो आणि ते प्रोडक्ट म्हणजे कुठेही काही डॅमेज नाही किंवा कधी वा बऱ्याचा हेडफोन्स वगैरे किंवा ते म्हणजे वायरवालं असतं त्याच्यामुळे ते वायर वगैरे अशी मोडून मोडून त्याचं हे होतं म्हणजे ते तार खराब होते किंवा ते प्लास्टिकवरचं जे आहे ते निघून जातं पण असं काही नाही झालं आहे आणि सहा महिने वॉरंटी पिरियडपेक्षा जास्त दिवस ते खूप छान पद्धतीने मी ते यूज करू शकले वगैरे त्याचा मला उपयोग झाला आणि चांगलंच प्रोडक्ट असतात आणि अमेझॉनचं जर बऱ्याचदा ते सम चांगलेच असतात प्रोडक्ट्स सो काही असा प्रॉब्लेम नाही आहे माझं पहिलं ऑर्डर केलेलं प्रोडक्ट म्हणजे मी स्वतः केलेला ते हेडफोन्सच होते आणि खूप छान त्याची क्वालिटी आहे आणि अजूनही ते खूप छान पद्धतीने म्हणजे मी तेच अजूनही यूज करते त्यामुळे मला त्या काही असा अजूनही प्रॉब्लेम आला नाही त्याचं वॉईस वगैरे क्लिअर आहे सो ठीक आहे आणि माझा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे मी फर्स्ट ऑर्डर केलेला माझ्या हेडफोन्सबद्दल